पर्यटकांना माहिती नसलेल्या गोष्टी म्हणजे चिचाटीचा हा धबधबा आहे चिचाटी धबधबा हा खूप आतमध्ये आणि सहजासहजी तिथे कोणाला जाऊ देण्यास परवानगी नसल्याकारणाने तिथे कोणी जात नाही पण आपल्याला तिथे जाता येते फॉरेस्ट गार्ड किंवा फॉरेस्टचे जे अधिकारी असतात ते लोक आपल्याला जाण्यास मनाई करतात पण आपण तेथील रहिवासी जसे आदिवासी लोक आहेत त्यांच्या मदतीने आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो त्या ठिकाणी अत्यंत सुंदर असा धबधबा त्यानंतर म तिथे छोटेसे मंदिरसुद्धा त्या जंगलात आहे आणि तिथे गेल्यानंतर इतकं अतिरम्य वातावरण आपल्याला पाहावयास मिळते की आपल्याला तिथून घरी जायची इच्छासुद्धा कधी होणार नाही अशा ठिकाणी जावयाचे असल्यास आपण तिथे जाऊ शकतो तसेच आमच्या इथे हनुमानजीचे मंदिर अमरावतीला जाहागीरपूर आणि कौंडण्यपूर या दोन धार्मिक स्थळांनासुद्धा भेट देणे अत्यंत गरजेचे ठरते लोकांना तिथे जाणे हे सोपे आहे कारण सहजासहजी आपल्याला अमरावतीच्या बस स्टेशनमधून बस किंवा लोकल गाड्या या सर्व तिथे अवेलेबल सहजासहजी होऊन जातात आम्ही आपण तिथे सहजासहजी पोहचू शकतो पण कदाचित तुम्ही तिथं काही तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही इथे येऊन त्याबद्दल माहिती घ्या माहिती करून घ्या यूट्यूब फेसबुक क सोशल मीडियांवर त्या गोष्टींचे सगळ्या प्रकारचे माहिती हे पुरेशी अवेलेबल आहे आणि तुम्ही तिथे नक्की जा हे माझी मनापासून तुम्हाला इच्छा सांगतो माझी की तुम्ही तिथे जाऊन या बघा काय आहे काय नाही खूप चांगलं ठिकाण आहे अमरावती हे शहर अतिरम्य आणि खूप वातावरणातून खूप छान आहे धन्यवाद